काही दिवसापूर्वी मी फ्लिपकारवरून ॲम्बेनची वॉच बोलवली होती तर ॲम्बेन ची वॉच ही मला खूप छान वाटली त्यामुळे मी ती घेतली आहे आणि ती मला खूप स्वस्तात पण पडली कारण जी ॲम्वेन कंपनी तिने जेव्हा त्याची ऑफर वगैरे चालू होती तेव्हा मी ती घेतली होती त्यानंतर जी ॲम्वेन कंपनीची वॉच आहे तर ती खूप लाइटवेट आहे आणि हातामध्ये घालायला पण खूप छान दिसते त्यामध्ये ती म्हणजे वेगवेगळ्या कलर्समध्ये पण आपल्याला मिळून जाते त्यानंतर त्यामधील जे फ्यूचर्स फीचर्स वगैरे आहेत तर ते खूप छान मिळालेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे अनेक प्रकारचे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात जसे की आपण ब्लूतुतचा मोबाईला ब्लुटूस कनेक्ट करून आपण जे मॅसेज वगैरे पण येतात तर ते आपण वॉचवरती बघू शकतो त्यानंतर मला त्यावरील सर्वात खास एक फीचर जे आवडलं ते म्हणजे त्यामध्ये जे फोन कॉलिंग्स वगैरे आहे तर ते आपण बाईकवर असताना पण आपण रिसिव वगैरे करू शकतो आणि मी असं सजेशं करतो तुम्हाला की तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा परिवारातील कोणत्याही सदस्याला गिफ्ट वगैरे किंवा वॉच वगैरे द्यायची असेल तर तुम्ही ॲम्बेन कंपनीची द्यावी हे मी तुम्हाला सजेश्ट करू इच्छितो